हॅलो हलो प्रणव दाते बोलताय ना प्रणव मी दिप्ती जोशी बोलते आहे पुण्यातून तर मला तुमचा एका रियल इस्टेट प्रदर्शनात मी भेट दिली होती आत्ता काही दिवसांपूर्वी तर तिथे मला तुमचा नंबर मिळाला तर मला तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं होतं प्रॉपर्टी संदर्भात तुम्हाला वेळ आहे का बोलायला अच्छा तर मी सध्या पुण्याच्या सिंहगड रोड या एरियामध्ये राहते पण मला एक नवीन प्रॉपर्टी घ्यायची आहे म्हणजे मला एक नवीन साधारण छोटंसं घर विकत घ्यायचं आहे तर ते मला प्रभात रोड किंवा लॉ कॉलेज रोड किंवा तत्सम भागात म्हणजे भांडारकर रोड त्या एरियामध्ये मला एखादं घर छोटंसं घ्यायचं आहे तर तुम्ही त्याच्यासाठी मला मदत करू शकता का तुमच्याकडे काही प्रॉपर्टीज अशा आहेत का तुमच्याकडे काही घरं विकायला किंवा नवीन काही प्रोजेक्ट सुरू आहेत का अच्छा ओके मी साधारणपणे दोन बी एच के बघते आहे किंवा एक स्क्वेअर फीट्समध्ये बघितलं तर मला साधारणपणे आठशे स्क्वेअर फीटपर्यंत वगैरे घर हवं आहे आणि माला त्या एरियातल्या सगळ्या म्हणजे किमती माहिती नाही आहे तर तुम्ही मला त्याची साधारण कल्पना देऊ शकता का की साधारण किती रुपये स्क्वेअर फीटने मला तिथे दर मिळेल त्याच्यात काही ॲडिशनल चार्जेस असतात का लोनची उपलब्धता आहे का कुठल्या बँका आहेत वगैरे ह्याची तुम्ही थोडी मला माहिती द्या प्लीज अच्छा आणि या सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये कुठे लि लिटिगेशन किंवा असं काही नाही आहे ना म्हणजे तुम्ही स्वतः त्याची खात्री तुमच्या बाजूने करून घेतलेली आहे ना सगळी अच्छा ओके आणि तुम्ही साधारणपणे म्हणजे आठवड्यातले कोणत्या कोणत्या दिवशी तुम्ही प्रॉपर्टीज दाखवू शकता ते दिवस काही तुमचे ठराविक वेळ ठराविक असं काही आहे का अच्छा ओके ठीक आहे मला असं वाटतं की एवढं आत्ता सध्या पुरेसं आहे तर मी काय करते मी साधारणपणे तुम्हाला दोन दिवसात माझ्याकडच्या सगळ्या गोष्टींचा अढावा घेऊन मी तुम्हाला फोन करते जेणेकरून आपल्याला अगदी भेटल्यानंतर पुन्हा सुरुवातीपासून नको सुरुवात करायला ओके तर मी काय करते दोन दिवसांनी तुम्हाला फोन करते आणि मग मी तुम्हाला थेट भेटायला येते तुम्ही फक्त माझ्या या नंबरवर मला व्हॉट्सॲपवरती तुमचा पत्ता आणि लोकेशन म्हणजे जवळची खूण प्लीज पाठवाल का ओके थँक्यू चालेल चालेल ओके थँक्यू सो मच